हा शहरातील आणि गावातील जे अन्न असते आणि जी शुद्धता असते हवे ची शहरात हे एकदम वातावरण जे असते दमट असते कोमट असते आणि भयानक वातावरण असते हवा शुद्ध जी मिळायला ती पाहिजे मिळत नाही तसेच गावातील जे आहे गावातील मोकळे वातावरण असल्यामुळे हवा हे शुद्ध असते शुद्ध म्हणजे सगळीकडे मोकळीच हवा असल्यामुळे आणि जे अन्न जे मिळते अन्न हे ऑर्गानिक असते कारण जास्त फवारत नाहीत आणि घरगुती जे वापर केल्या जाते अन्न तयार करण्यासाठी त्याचे तो चांगला माणसाला खायलाही मिळते आणि मार्शश आर्टचा सराव करण्यासाठी नाही ती यासाठी आहे की मार्शल आर्ट हे एका ठिकाणी न राहता असे म्हणजे मोकळ्या हवेत आणि चांगल्या प्रकारे सराव करता येते